परसबागेत तण केव्हा येते जेव्हा तिथे साधारण पाऊस पडून गेलेला असतो सप्टेबर ऑक्टोबर दरम्यान ते तण वाढायला लागतं किंवा खूप वेळा कसं तुम्ही झाडांना पाणी घालता तर जेव्हा पाणी घातल्यामुळे जमीन ओलसर होते किंवा जमिनीत दमटपणा असतो तेव्हा ते तण उगवतं पण तण जेव्हा लहान लहान असताना तेव्हाच त्याचं वेळचेवेळी काढून टाकणं योग्य असतं कारण तण जसं जसं वाढत जाईल तसं तसं झाडाची वाढ कमी होते आणि तणच ते वाढत जातं शिवाय जसं ते मोठं होईल तसं ते काढायला अवघड पडत जातं आणि जशी त्याची वाढ होईल तसं तसं तेचं मुळं मजबूत होत जातात आणि मग जमिनीला म्हणा किंवा झाडांना म्हणा आपण जे खत पाणी देत असतो ते ते तणाला मिळत जातं आणि मग झाडाची वाढ कमी आणि तणाची वाढ जास्त होत जाते तण काढायचं झालं तर वेगवेगळे उपाय आहेत जसं की कोयत्याने खुर्प्याने तुम्ही काढू शकता भांगलू शकता साधी साध्या गोष्टी आहेत की जेणेकरून तण निघू शकतं साधं तुम्ही जमीन ओली करून ते जमीन ओली करून तुम्ही जर तण काढलं तरी ते निघतं खूप वेळा कसं आत खोलवर गेलेलं नसतं जमिनीत त्यामुळे तण काढणं तसं सोपं आहे काही काही जणं रासायनिक फवारणी वगैरे पण करतात पण ती योग्य नसते कारण त्याचा जमिनीला आणि आपण लावलेल्या झाडांना सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो हाताने किंवा अवजारानेच तण काढलेलं सोयीचं असतं शक्यतो मी पण हेच करतो की अवजारानेच तण काढलं जाईल खुर्प्याने म्हणा किंवा काही काय वेळेला जर ते मोठं झालं असेल आणि त्याला काटे वगैरे असतील तर हातमोजे वगैरे घालून तुम्ही ते तण काढू शकता